तर मी बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे मी बऱ्याचशा ठिकाणी गेलेलो आहे जिथे मूकबधीर मी बघितले आहेत व त्यांच्याशी संवाद साधला आहे ते जे लँग्वेजमध्ये बोलतात जे जे जसं बोलतात तसं मी खूप प्रयत्न केलेला आहे आमच्या परिवारात तरी कोण नाही आहे पण मी बाहेर खूप बघितलेलं आहे तर त्यांचं मी थोडंसं एक्सपिरियन्स पण सांगतो किंवा बाकीच्या गोष्टी ज्यांना सुविधा कुठल्या पुरवलं जाणार जा जा जातील किंवा काय ह्याबद्दल थोडंसं सांगून सां सांगून देईन तर मी एका आश्रमामध्ये गेलेलो अनाथाश्रम म्हणजे लहानसाच छो छोटासाच होता मुलगा तर आम्ही असं भेट द्यायसाठी गेलो होतो आमच्या एन एस एस व्हॉलंटीयरतर्फे तर आम्ही भेट देतो तर त्या मुलाश मुलाकडे पाहिलं त्याला म्हणजे सगळ्यांची नाव विचारतं त्याचं नाव विचारलं तर तो काय बोलला नाही तर आम्ही त्याच्या मागं लागलं की थोडासा छोटाच होता तरी छोटा म्हणजे एक चौथी पाचवीला असेल मेबी तर तो अनाथच होता त्याला मी विचारलं की तुझं नाव काय वगैरे तो सांगितला नाही मग तिथल्या मॅडम सांगितलं की तो मुका आहे तर त्याला थोडंसं जमवत होतं बाकीच्या गोष्टी ज मूकबधिर जसं बोलतात त्यांची हात हलवण्याची प्रक्रिया किंवा जसे बोलतात तसे आम्ही बघितलं थोडंसं त्याच्याकडून जाणून घेतलं थोडंसं आम्ही त्याचा एक नेचर बघितलं की त्याचं वातावरण बघितलं तो कसं बोलतो कसं काय करतो काय तर खूपच असं आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे पण तो एवढाच आम्हाला या सोप्या भाषेत तर आम्हाला समजावत होता किंवा सांगत होता की खूप आम्हाला भारी वाटत होतं ते ऐकण्यात तो एक एक्झाम्पल आहे त्या दुसरा एक्झाम्पल आमचे पप्पाचे मित्र आहेत ते आपल्या सांगलीमध्ये त्रिकोणी बागेजवळ असतात त्यांचे त्यांचा ग्रुपच असतो जो मुके मूकबधीर आहेत ना त्यांचा ग्रुपच असतो तर आम्ही तिथं गेल होतो मी आणि पप्पा काही क कामासाठी तर मी त्यांचं संवाद मी बघितलेला सगळ्यांचा जे ते एकमेकाशी बोलतात म्हणजे त्यांचा अंडरस्टँडिंग एवढं चांगला आहे ना आपण जे आवाज काढून बोलतो त्यापेक्षा अंडरस्टँडिंग भारी त्यांचं आहे तर मी असं म्हणू शकतो कारण त्यांचं जे समजून घेण्याची प्रक्रिया किंवा ऐकून घेण्याची ऐकून घेण्या क्षमता समोरचा समोर काय बोलतो आहे कसे इशारा करून ते जे त्यांचा सुशृष्टिकारनं खूप भारी आहे त्यांचं त्यांचा सुविधा दिलं पाहिजे म्हणजे त्यांना सुविधा असं देता येईल म्हणजे एवढं काय मला त्यात कल्पना नाही आहे किंवा मी त्या गोष्टी सांगू शकत नाही असं आहे सार्वजनिक सार्वजनिक सोयी वापरू शकतील सार्वजनिक सोयी म्हणलं गेलं तर मग आपल्यात थोडं बदल करावं लागेल की आपण त्या त्यांच्या गोष्टी थोडं शिकल्या पाहिजे आपल्याकडून आपल्याकडून त्यांना शिकलं पाहिजे की बाबा ते कसे बोल म्हणजे ते कसे बोलतात नाही ते ते बोलताना आपल्या कळलं पाहिजे आपण त्यांचा प्रतिउत्तर दिला पाहिजे अशा गोष्टी आहेत तर मी त्या पुरवल्या जाईल अशा गोष्टी सांगणार नाही आहे कारण मलाच माहीत नाही आहे ते तो ठीक आहे धन्यवाद